मी म मला गाण्याची आवड खूप आहे मी माज् माझा प्रोग्राम एका ठिकाणी झाला तर तिथे मी एक गाणं म्हटलं होतं की मांओ तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ मेरी मां यामधून लोकांपर्यंत त्या भावना अशा पोहोच पोहोचल्या गेल्या की त्या मध्ये मुलाविषयी आणि आईविषयी खूप प्रेम निर्माण झालेलं आहे आणि मला पण माझ्या आईविषयी खूप प्रेम आहे त्यामुळे मला हे गाणं खूप आवडते आणि याच्यातूनच मी जेव्हा गाणं सादर केलं ते माझं गाणं पण लोकांना खूप आवडलं त्यामुळे त्यांच्या पण डोळ्यातून आईविषयी गाणं म्हटल्यावर अश्रू पडले आणि माझ्या पण डोळ्यातून अश्रू पडले म्हणून या त्या भावना आईविषयी आणि आपल्या लेकराविषयी भावना त्यांच्यामध्ये सुद्धा निर्माण झालेल्या आहे जे मुलं आपल्या आईला कधी कधी टाकून देतात जेव्हा मी हे गाणं म्हटलं तेव्हा त्यांना पण खूप दुःख झालेलं आहे की आपणसुद्धा काय केलेलं आहे गड्या आपल्या आईनं आपल्याला जन्म दिलेला आहे आणि आपण टाकून दिलेलं आहे आपल्या आईला अशा ह्या गाण्यामधून आपण त्यांच्याबद्दल काहीतरी आपल्या भावना निर्माण करू शकतो